मराठी ही एक स्थानिकीय भाषा आहे जी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बोलली जाते म्हणत आहे की मराठी भाषा ही लयास चालली आहे पण येणाऱ्या पिढीसाठी किंवा आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्याला मराठीचा उपयोग हा जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे जी येणारी पिढी आहे त्यांना आपण म्हणजे जे रोजमर्राच्या ज्या वस्तू आहेत जसं की आपण लेकरांना शिकवत असतो म्हणजे इंग्लिश बोलायची इंग्लिश बोलायची पण आपले जी कल्चर आहे त्याच्यामध्ये आपण नॉर्मली ज्या छोट्या छोट्या वस्तू आहे मग त्याच्यामध्ये आपण लेकरांना सांगत असतो की बनाना पण आपण त्यांना सांगू शकतो की केळी आहे आता आपण त्यात्त आणखीन हा टिफिन आहे असं आपण म्हणत असतो पण आपण त्यांना सांगू शकतो की हा जेवणाचा डब्बा वगैरे आहे म्हणजे याच्यामुळे काय होतं तर त्यांना एक मराठी भाषेची एक जाणीव होत असते आपली एक संस्कृती पुढे जात असते आणि एखादी भाषा लयास का बरं जात असते कारण तिचा जास्त प्रमाणात उपयोग होत नसतो आणि त्याच्यामुळे ती संपुष्टात येत असते तर त्याच्यामुळे आपण येणाऱ्या पिढीसाठी आणि सगळ्याच कारणासाठी म्हणजे आपण मराठी भाषा जपली पाहिजे तसेच आपण एखाद्या ठिकाणी भाजीपाला वगैरे घ्यायला जातो तर आपण जे त्याचे स्थानिक नावं आहेत तर पालक वगैरे किंवा शेपू करडीची भाजी वगैरे किंवा कांदे वगैरे याची इंग्लिशमध्ये नाव न घेता आपण काय केलं पाहिजे त्याच्या मराठीमध्ये उच्चार केला पाहिजे आपण एखाद्या एखाद्या ठिकाणी प्रवास करत असू तर आपण एखाद्या प्लेसमध्ये ठिकाणाचं नाव घेत असतो आहे तर त्या ठिकाणाचं नाव आपण इंग्लिशमध्ये न घेता आपण ते मराठीत घेतलं पाहिजे कारण ती संस्कृती आपली कशी जगप्रसिद्ध आहे आणि स् त्याच्यामुळे आपण आपली भाषा जपली पाहिजे आन् आणि संस्कृती जपली पाहिजे